हां नमस्कार मॅडम बोला ना हो हो हो नाही त्याच्यावरचं त्याच्यावरचं काम चालू आहे मॅडम फोटोज काढून झालेत त्यादिवशी त्याच्यावरचं काम चालू आहे नाही अॅक्च्युली जेव्हा तुम्ही मला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हे थर्टी टू फोर्टी फाय डेजचं सायकल असतं जे एडिट करून फोटो मिळतात ते कारण होतं काय आम्ही आता त्यादिवशी आपल्या इव्हेंटच्या दिवशी जे फोटोज काढले ते सॉर्ट करून त्यातनं चांगले आलेले फोटो एडिट करून ते तुम्हाला द्यायचे असतात त्याच्यामुळे एवढा वेळ तरी लागतोच नाही बरोबर आहे अॅक्च्युली काय आहे की आता म्हणजे जे टोटल इव्हेंट्स होते दहा त्यातले आम्ही चार इव्हेंट्स पाच इव्हेंट्सचं आमचं करून झालं आहे सो पाच इव्हेंट्सचं बाकी आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाच इव्हेंट्सचे पाठवू का फोटोज आधी मग ठीक आहे ना मला अजून तुम्ही एक दहा दिवस द्या कारण पेमेंट वाईज पण काय अॅडवान्स पेमेंट मी घेतलं आहे तुमच्याकडनं तर सगळे फोटो डिलिवर केल्यावरच तुम्ही मला फुल पेमेंट करा सो पेमेंटचा अॅज सच इशू नाही आहे हो नाही तेच म्हणतो आहे पेमेंटचा प्रॉब्लेम नाही आहे अॅक्च्युली काय आहे जर का घाई केलीत ना तर ते फोटोज क्वॉलिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होतील मग त्याला काय अर्थ राहणार नाही हो बरोबर आहे पण मॅडम आता तुम्ही समजून घ्या ना पहिले आम्ही आमच्याकडे जास्त इव्हेंट नसायचे आता आमची टीम पण वाढली आहे पण आमचे इव्हेंट्स पण खूप झालेत त्याच्यामुळे कामाचा लोड एवढा आहे की ते सगळ्यांचं मॅनेज करत तेवढे थर्टी टू फोर्टी फाय डेज लागतात म्हणून मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की फोर्टी फाय डेजपर्यंत लागतील सो एक महिना झाला आहे अजून दहा दिवस द्या मी तुम्हाला फोटोज डिलिव्हर करतो

बरं मग मी एक काम करतो तुम्हाला काही फोटोज जे रेडी आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पाठवू त्यातले तुम्ही मला सिलेक्ट करून सांगा की कुठल्याचा अल्बम बनवून द्यायचा आहे ओके तुम्हाला किती फोटोजचा अल्बम पाहिजे असं नाही ना करता येणार अल्बम अॅक्च्युली अल्बम हंड्रेड फोटोजचा एक अल्बम होतो तर तुम्हाला दोन अल्बम देऊ शकतो ओके ठीक आहे मी पा